आम्ही आमचा घरचा चहा बनवताना सर्वप्रथम त्यामध्ये दूध घेतो स उदारणार्थ दोन लोकांचा जर चहा बनवायचा असल्यास त्यामध्ये दोन कप हे दूध असतं आणि दोन कप दुधामध्येच चांगला अतिशय तो दूध हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच हे चहा पावडर असतो सोबतच त्यामध्ये गरजेनुसार किंवा लागेल त्या प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण असतं ते अतिशय योग्य पद्धतीनं उकळल्यानंतर किंवा उकळण्या अगोदर त्यामध्ये चवीसाठी किंवा शरीरासाठी चांगलं म्हणून आपण अद्रक टाकू शकतो किंवा गवती चहा या गोष्टीचा सुद्धा वापर करू शकतो आणि ते अतिशय चांगल्याप्रकारे उकळल्यानंतर आपण ते चहा पिऊ शकतो ज्यामध्ये टेस्ट चवीचामध्ये अति चांगल्या प्रमाणामध्ये फरक पडतो